मी एक प्रोडक्ट यूस केलं टूथपेस्ट कोलगेट हब पेस्ट एक नंबर आहे ज्याने मला काही इफेक्ट नाही आहे काही त्याचे साईड इफेक्ट नाही खूप छान आहे दाढदुखी दातदुखी बंद झाली माझी आणि एक नंबर पेस्ट आहे मी यूस केलं माझ्या घरच्यांना सांगितलं माझ्या कलिकला सांगितलं आणि माझ्या फ्रेंड्सना सांगितलं तर त्यांना त्यांनी यूस केलं त्यांना पण रिजल्ट छान वाटला तर कोल तुम्ही कोलगेट प्रोटेक्ट टुथपेस्ट आहे आणि छान आहे